हां गुड मॉनिंग

हो जागा आहेत न हो हो हो हो वेळ आहे ॲडमिशनला तर तुम्ही चौथ्या वर्गामध्ये टाकायचे न मुलाला तर तुम्ही हा मराठी मीडियममध्ये तर काम कराल ना तुम्ही दोन फोटो घेऊन याल आणि आधार कार्ड आणि मार्कलिस घेऊन आले एक तिसरीच पाचची आणि लिव्हिंग पण घेऊन आले पाच हजार रुपये लागतील आणि महिना पाचशे रुपये असेल नाही नाही गणवेश मिळेल तुम्हाला त्यामध्ये पाठ्यपुस्तकं तुम्हाला बाहेरून दुकानातून खरेदी करावं लागेल

हो ते वेगवेगळ्या ला वेगळे लागतील ते हो लागतील ते तुम्ही या ना कधी या तुम्ही असं काय नाही हो राहतील राहतील दहा पंधरा दिवसानंतर तुम्ही घेऊ शकता काय इशू नाही नाही नाही स्टॉलमेंटमध्ये पण तुम्ही देऊ शकतात काही इशू नाही पाच स्टॉलमेंट राहतील पा हजार रुपये महिना तुम्ही देऊ शकता वेगळे ओके